हो सर मी आत्ताच बदलापूरमध्ये एक नवीन घर घेतलं आहे तर म्हणजे मला त्याच्यासाठी मग मला त्याच्यासाठी नाही का इंटर्नल इलेक्ट्रॉनिक्सचे जसे सामान पाहिजे होते म्हणजे जसे की हं बोला बोला सर जसे मला पॅन पाहिजे होता फ्रीज पाहिजे होता टी वी पाहिजे होती ए सी पाहिजे होतं आणि एक म्युजिक सिस्टम पाहिजे होता म्हणजे मी सध्यासाठी तर विचार नाही केला आहे पण तुम्ही मला सांगू शकतात का की कोणता बेस्ट ब्रँड राहील आणि किती म्हणजे कमीमध्ये असेल तर तो तसं चांगलं होऊन जाईल हो सर चालेल ठीक आहे हो सर बेस्ट आहे अजून काही ऑ अजून काय हे

अजून सर तुम्ही म्हणजे फॅनबद्दल सांगू शकतात का की फॅन तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता माझ्या मते जास्तं अच्छा सर त्याची रेंज काय त्याची रेंज काय असे

स्टँडिंगमध्ये पाहिजे अच्छा ठीक आहे ठीक आहे अजून इतर टी वीमध्ये सर तुमच्याकडे काही ऑप्शन असतील का अच्छा सर काही सोनीमध्ये ऑप्शन आहेत का तुमच्याकडं नाही सर म्हणजे मी माझे स्पेसिफिकेशननी म्हणजे मला नाही काय एट केमध्ये पाहिजे होतं म्हणून मी तुम्हाला सोनीचं हे विचारलं अच्छा अजून सर म्युजिक सिस्टममध्ये तुमच्याकडे काय ऑप्शन आहेत का नाही सर मोठ्या याच्यामध्ये नाही पण मला म्हणजे नॉर्मली हाय रेंजमध्येच नको आहे तर मला फक्त ते जे बे लचं एकदम ते फोर स्पिकरचा म्हणजे ते स्मॉल स्मॉल साईश्शे तसे तशामध्ये पाहिजे होतं अच्छा सर ठीक आहे चालेल हां सर वॉशिंग मशीन पण पाहिजे होती सर त्याच्यामध्ये सांगून द्या तुम्ही अच्छा सर ठीक आहे चालेल ठीक आहे सर थॅंक्यू सर